चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी गरिबी हा अडथळा आहे असे मला वाटते गरीब लोकांना तसेच खेडेगावातील लोकांना आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी मी त्या गावच्या सरपंचांना भेटून त्यांच्याच त्यांना कन्विन्स करेन की त्यांनी खेड्यागावामध्ये आरोग्य शिबिरे भरवावीत वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरे तिथे भरवण्यात यावीत पुन्हा मी जे सरकारी हॉस्पिटल असतं म्हणजेच गावामध्ये एक सरकारी हॉस्पिटल असते तिथे जाऊन मी तिथे चेक करेन की पूर्ण औषधं गोळ्या आहेत की नाही तिथे सगळे पैसे वगैरे नीट घेत आहेत की नाही म्हणजे केसपेपर दोन रुपयाचा असतो तो दोन रुपये घेत आहेत की चार रुपये घेत आहेत असं मी सगळं चेक करेन तिथल्या डॉक्टरांना जर काही अडथळे येत असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून खेडेगावातील लोकांना अधिकाधिक स आरोग्यसेवा अधिक सुलभ करून भेटतील पुन्हा वॅक्सिंन्स वगैरे असतील त्या योग्यवेळी भेटत आहेत की नाही पुन्हा ते हॉस्पिटल्स किती आहेत गावामध्ये आणि तिथे किती फी आहे ते सगळं चेक करेन आणि जर स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये जर जायचंच असलं म्हणजे काही मोठा आजार वगैरे असेल तर मी संस्थांना म्हणजे सं बचत गट किंवा संस्थांमधून पैसे कसे घ्यायचे आणि ते पुन्हा कसे रिटन करायचे याचे त्या गावातील खेडेगावातील लोकांना मार्गदर्शन करू जेणेकरून त्यांचे आरोग्य अधिक चांगले व आरोग्यसेवा त्यांना जास्त सुलभ भेटतील